मी क्रॉकरी सेट घेतलेली आहे त्याचा क्वालिटी खूप छान आहे आणि त्याचा थिकनेसपण खूप छान आहे त्याचा कलरपण खूप छान आहे त्याच्यामध्ये फ्लावर काढलेले आहेत दोन एक रोझ आहे आणखीन एक गेंदा आहे गेंदा हा पिवळ्या कलरचा आहे आणि रोझ हा व्हाईट अँड पिंक कलरचा आहे तर त्याचा त्यामध्ये आणि पत्तीपण काढलेली आहे ग्रीन आणखीन ब्लॅक कलरची फिनिशिंग दिलेली आहे साईड म्हणून डिझाईन काढलेली आहे मस्त आणि बिचामधे मधीपण मस्त डिझाईन काढलेली आहे आणि मला त्या क्रॉकरी सेटमध्ये बाऊल मिळाले दोन आणि सहा वाट्या मिळाले सहा ताटं होते आणखी गिलासपण मिळाला आणि मला फ्री गिफ्ट्स पण मिळाले आणि स्पून होते एक मोठा होता आणखीन दोन लहान होते स्पूनमधे पण कलर होता एक एकाचा एक जो मोठा आहे त्याचा व्हाइट कलर होता आणखी जे दोन लहान आहेत त्यांचा पिंक कलर होता आणि त्या मी त्याच्यामध्ये जेवली तर मी तसा ठेवलेला होता तो ताट तर ते तर हळदचे डागपण नाही लागले आणि तो पटकन साफपण झाला तर मस्त होता तो